हॅलो हुर्ने सावकार बोला हां मॅडम तुम्ही आलात का आज दुकानात हो का बरं बरं बरं बरं बरं बरं मध्ये दिसला नाहीत आम्ही आलो होतो तर काय नाही हो आम्हाला जरा बस्ता बांधायचा होता जरा लग्नाचा हां लग्न आमच्या पुतणीचं लग्न आहे बस्ता बांधायचा जरा अहेराच्या साड्या पाहिजे होत्या मूळ द्यायच्या काही साड्या पाहिजे होत्या काही थोड्या चांगल्या पाहिजे होत्या काही नवरीच्या पाहिजे होत्या हां असं सगळं पाहिजे होतं जरा बस्ती टोपी हां

एकदा आलं की सगळं बस्ता बांधायचा बघा आम्हाला तिथंच आता चांगलं द्या हां सगळं असं पाहिजे होतं म्हटलं आम्ही असं मंगळवारी बंद राहते वाटतं उद्या येता का उग उघडता उघडं राहते का मंगळवारी उद्या बंद राहते बरं बरं बरं बरं येतो मग मंगळवारी जरा चांगला दाखवाय लावा आणि थोडं बायका पोरं येतात त्यांना जरा सांगा त्यांच्यासमोर जरा भारीचे भारीचे जास्त दाखवू नका नाहीतर बायका भारी भारीचेच काढतात बघा हां थोडंसं कमी कमी रेंजमध्ये हां हां तुम्ही भारी भारीचे दाखवले तर मग काय खरं नाही बायका म्हणतात तेच काडा तेच काढा हेच चांगलं आहे तेच चांगले आहे जरा रेंजमध्ये हां जरा रेंजमध्ये परवडेल अशा दाखवा आता अहेराच्या साड्या करायच्या मूळ दिलेल्या साड्या कोण नेसते का हो कोणी नेसत नाही उगा पिशवीत घालून द्यायचं काम आहे कोणी घालाय हां तुमच्या आलेल्या मला माझा आल्या माझं आलेलं तुम्हाला तुमच्या आलेलं त्याला असं फिरत राहतात त्या अहेराच्या साड्या कारण हां हां तसे असले तर बरं आहे बघा आपण मा किंमत मात्र लई लाऊ नका हां हां